हो हो गणेश हॉस्पिटल ना

मला जरा बोलायचं होतं ते कोविड नाईन्टीनमध्ये तुमच्या स्टाफने आणि चांगल्या प्रकारे हँडल केलं आहे सगळं हां ओक आणि फॅसिलिटीज आणि सगळं एकदम चांगलं होतं

नाही नाही काही इफेक्ट आणि नाही झाला ऑल सगळे सगळे ऑल चांगले आहेत हा आणि फक्त एक ड्रॉबॅक आहे की

हो हे फक्त नर्स फॅसिलिटी जरा मला हे वाटली लाईक नर्स बिहेवियर वेगळा होता जरा तिचा

नाही नाही बाकी सगळं ठीक आहे चांगलंच होतं प्रश्नच नाही हो हो सगळं सगळं चांगलं तसं का नाही नाही आहे आता तुमचं हॉस्पिटल आणि पूर्ण स्टाफमुळे सगळं चांगलं आहे नाही मेडिसिन्स आणि सगळं टाईम टू टाइम द्यायचात तुम्ही स्टाफ आणि सगळं हो हो हो हो हो हो ठीक आहे आणि थँक्यू